आम्ही धार्मिक सणाला निगडीत असणारे खाद्यपदार्थ समजा गणपती उत्सवला गणपती मोदक दिपावळीला लाडू पोळ्याला पुरणपोळी असं आम्ही सतत काही ना काही वेगळ वेगळं सणानिमित्त करू शकतो खाद्यपदार्थ सणामुळं हा चेंज करतो आणि सणासाठी म्हणून सर्व खाद्यपदार्थ चेंज करून आपण खातो कारण या सणामुळेच विशिष्ट खाद्यपदार्थ वेगळेवेगळे बन बनवण्यात येतात तरी सर्व आम्ही सण आनंदी मनाने पुरणपोळी लाडू मोदक हा अतिउत्साहाने खाद्यपदार्थ वापरतो